बुलढाणा जिल्हा हा खरं पहिलं तर सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जातीधर्माचे लोक राहतात आणि सगळे बंधुभावाच्या प्रेमाने एकत्र आलेले आहेत त्यामुळे सगळ्या जातीधर्माचे लोक असल्यामुळे त्यांची उत्सव त्यांचे आनंद जे पण आहे ते सगळे सोबतच साजरे केले जातात तर यामध्ये खरं पाहिलं तर दिवाळी दिवाळी फार मोठ्या प्रमाणात साजरी होते प्रत्येक जातीधर्माची लोकं आपआपल्या परिवारासहित आपल्या मित्रांकडे जे भले ते दुसऱ्या धर्माचे असो जातीचे असो साजरे केले जातात त्याचप्रमाणे मुस्लिम असतील ते पण मग हिंदूकडे येतात त्यांच्या ईद साजरी करण्यासाठी त्यानंतर नवरात्र असेल नवरात्रात नऊ दिवस पारायण पारणं केलं जातं त्याच्यानंतर जो दसरा आहे तो फार मोठ्या प्रमाणात सेली साजऱ्या केल्याच जातो तसेच शिवजयंती शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात आमचे इथे साजरी केली जाते जिजामाता जयंती पण साजरी केली जाते आणि बुलढाणा जिल्हा हा संतनगरी शेगावसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे शीग गजानन महाराजांचं प्रगट दिन पण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पूर्ण महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी जमा होतात भजन कीर्तन दिंड्या सगळं काही निघतं आणि खूप बुलढाणा जिल्हा हा असा जिल्हा आहे कि जिथे सगळ्या जातीधर्माच्या लोकांमध्ये एकोपा आहे प्रेम आहे फार मोठ्या प्रमाणावर ते एकमेकांना भेटतात बोलतात आनंदानी राहतात आणि शांततेचा जिल्हा म्हणून सुद्धा आमचा बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध आहे